हेलो हा सनी रेस्टॉरंट सर आपल्याला एकतीस ज जणं येणार आहेत जेवण्यासाठी

एकतीस थर्टी थ्री हा कसं मग बरं व्हेज की नॉन व्हेज बरं बरं मग काय पार्किंगची सुविधा त्यात काय सुविधा काय आहे तिथे बरं बरं बरं आमच्यासोबत काही लहान मुलं आणि म्हातारे माणसं पण येणार आहेत बरं बरं मेन्यूमध्ये काय काय सं बरं आणि का लहान मुलांसाठी बरं बरं का आणि तिखट खायचं असलं तर लहान मुलांना काही सबब त्याच्यासाठी बरं बरं आणि पार्किंगची काही सुविधा बरं बरं

बरं बरं म्हणजे ऑफरमध्ये काय काय सं बरं बरं बरं काय स्पेशल थाळी बरं बरं मी मग मी दोन चार दिवसांनी येतो आणि येतो आहे फ फॅमिली घेऊन येणार आहे मी